डेंग्यूचा ताप आणि मलेरिया यांसारपासून जे आजार होतात ते अतिशय घातक असतात आणि माणसाच्या आरोग्याला ते हानीकारक असतात हे डेंग्यू आणि मलेरियासारखे जे आजार आहेत ते डासांच्या चावण्यापासून होत असतात अशा डासांची निर्मिती शक्यतो पावसाच्या पाण्यामध्ये होत असते पावसाचं पाणी आपल्या परिसरामध्ये जे काही साठलं जातं डबक्यांमध्ये साठलं जातं घराच्या बाहेर काही आपली भांडी असतील रिकामी भांडी असतील आणि टाकून दिलेले काही सामान असेल अडगळीचं सामान असेल त्यामध्ये जर पावसाचं पाणी साठलं तर डेंग्यू मलेरियाचे जे मच्छर असतात डास असतात ते तिथे अंडी घालतात आणि त्यापासून अळ्या तयार होतात आणि त्यांच्या मग ब डासांचा जो वाढ आहे ती त्या पद्धतीनी होत असते तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणं अतिशय गरजेचं आहे आपल्या घराच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी जे आहे ते ठिकठिकाणी साचलेलं असेल तर त्या पाण्याचा निचरा करणं अतिशय गरजेचं आहे भांडी असतील काही अवजारं असतील काही अनावश्यक अडगळीचं सामान असेल तिथे कुठे पाणी साठलं नाही ना हे आपल्याला बघितलं पाहिजे आणि ते पाणी तात्काळ आपण नष्ट केलं पाहिजे परिसर सगळा कोरडा केला पाहिजे वारंवार घरामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे परिसरामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे त्याचबरोबर अशा पद्धतीनी डासांची जर पैदास आपल्या ब परिसराच्या बाहेर गावामध्ये जर होत असेल तर ठिकठिकाणी त्यासाठी औषध फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर प्राथमिक स्वरूपाचा जर ताप आलेला असेल असे डास चावल्यापासून तर पटकन दवाखान्यामध्ये जाऊन त्याचं प्राथमिक उपचार घेणं अतिशय गरजेचं आहे आणि हा जो आजार आहे तो केवळ आणि केवळ डासांमुळे पसरत असतो त्यामुळे आणि डास हे जे आहेत हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा त्याच्यानंतर जे आजूबाजूच्या परिसरात पाणी घाण साठतं गढूळ पाणी साठतं त्याच्यामध्ये या डासांची पैदास मोठ्या प्रमाणावरती होते हेच सगळं जर टाळायचं असेल तर त्यासाठी परिसर स्वच्छ करणं आणि डायस डासांची पैदास त्यापासून रोखणं हे अतिशय गरजेचं आहे म्हणूनच डेंग्यूचा आणि मलेरिया ह्यासारखे जे आजार आहेत हे दूर करण्यासाठी आपल्याला डासांपासून संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे